हॅलो हां

अच्छा

तुम्हाला हा नंबर नेमका कोणी दिला आमचा हां हां हां अच्छा तेच कारणकी आमचा डायरेक्ट नंबर कोणाला देत नाही ना त्यामुळे हां हां हां हां हां हो चालेल ना पण तुम्हाला किती हवे तुला एक हवं दोन हवं त्याच्याने होईल ना कारणकी माझे पण सर आहेत ना अच्छा ठीक आहे ना चालेल मी पाहते तुला सांगते सरांना विचारून तू कधी येशील तसं हां नको नको घरी नको येऊ इथेच ये शॉपला आमचं शिवमंगल आहे हे आपलं एम जे रोड आहे ना तिथे गंगापूर रस्ता म्हणजे इकडे कॉलेज आहे ना की के टी एच एम तिकडे गंगापूर रस्ता आहे त्याच्या खाली एम जे रोड म्हणून आहे हां ते आर केजवळ नाही आर केच्या पण इकडे येतं ते हां हां बरोबर त्यांना कोणते कोणते बुक्स हवे आहेत अच्छा व्हे का आता आता तू ते वैष्णवीची फ्रेंड आहे म्हणून ठीक आहे कारणकी मी तुला थोडा डिस्काउंट देऊ शकते बोलून की सर माझ्या फ्रेंडची फ्रेंड आहे तर आम्ही ओळखतो एकामेकाला असं तसं मी काहीतरी सांगून सरांना तुला द्यायचा ट्राय करेल डिस्काउंट पण त्यांना मिळेलच का मी हे नाही सांगू शकत हां हां तुला मी सरांना विचारून सांगते कारणकी आमचे सर असं मोस्ट ऑफ द टाईम खूप बुक्स घेतले ना तरच डिस्काउंट देता आणि तुला काही खूप नको ना तुला फक्त चार पाच हवे आहेत

हां हां चालेल ना काही हरकत नाही मी विचारते आहे आणि सांगते तुला सरांना तुम्ही काय करता तसं अच्छा चालेल ना मी तर मी पण आता कॉलेज करत होती माझी डिग्री कंप्लीट झाली आणि मग इकडे बुक्स लागतात ना मग इकडे विचार यायला आले होते एकदा स अचानक तर मग इकडेच लागून गेली ते पार्ट टाईम जॉब टायप तुला अजून कोणतं बुक्स हवे असतील तर सांगत जा हो चालेल चाल हो हो मी हो चालेल मग ये तू आ चालेल बाय हो